मस्त मस्त मस्त काय चाललं आहे मस्त मस्त काल एका लग्नाला गेलो होतो तिकडे ते तुझे तुझी ती बहीण आहे ना मेघा मेघा हां सेम तिच्यासारखी एक बही हे दिसली तिकडे ते कॅटरिंग होतं त्या कॅटरिंगमध्ये ती पोरगी होती सेम मेघासारखी दिसत होती तर मी तुला म्हणून फोन केला काय काय नवीन प्रकार आले बापरे बापरे ते जेवणाचे विशेष भयंकर प्रकार आहेत आणि आपल्यासारखं नाही पूर्वी कसं जेवण होतं आपलं पुरणपोळी भाजी चपाती हेन तेन पोळी जास्तीत जास्त पंगत असायची हो आता काय सगळं मुंबई पुणं म्हणा कुठेही म्हणा काय सगळं चेंज झालं आहे लग्नाच्या सगळ्या सवयी बुफे हां आणि खाण्याचे एकेक असे विशेष प्रकार आहेत ना म्हणजे मी ते बघितले पण नाही आहेत असे प्रकार आहे ते आता नाचो काहीतरी नाचो हां चायनीज तर आहेच पण ते नाचो आणि काहीतरी प्रकार निघाला आहे तो काल लग्नात होता तिकडे आणि हे काय म्हणतात त्याला चायनीज हां हे हां मोमो आपल्याकडे कसे मोदक असायचे पूर्वी आता मोमोज वगैरे असलं काय काय प्रकार आले आहेत आणि ते काय काय ते थाय थाय फूड म्हणून थाय फूड पण होतं कळलं की नाही थाय फूड तर असं होतं म्हणजे नाही होतं चवीला छान होतं नो डाऊट पण काय म्हणतात त्याला संस्कृती हळूहळू जात चालली आहे आपली आपलं म्हणजे पुरी वरण भात श्रीखंड पुरी असले जे काय प्रकार होते सगळे हो सगळं बदललं लोकांना आताच्या मुलांना माहीतही नाही आहे असे म्हणजे आपले काय काय पदार्थ आता कोणाला म्हटलं हां हो ते पदार्थच माहिती नाही आहेत आपल्या पदार्थांना आपणच हे केलं पाहिजे ना पुढे केलं पाहिजे की नाही हां मग आता आपल्या सगळ्या सर्रास सगळ्या लग्नात चायनीज आणि काय म्हणतात मोगलाई आणि असलेच प्रकार असतात मराठी म्हणून कुठे बघायला मिळत नाही कळलं की नाही नाही लग्नाचं सोडूनच द्या ती जी स्टाईल तर गेलीच आहे जेवणाच्या बाबतीमध्ये पण सांगतो आहे मी कोणाला माहिती नाही आहे ना वड्या अळू अळूवड्या माहिती नाही अळूवड्या कोणा आता माझ्या मुलीला अळूवड्या विचारलं ना तर ती म्हणते काय त्याला म्हणतात पात्रा पात्रा काहीतरी म्हणते ती त्याला म्हणजे ते गुजराती लोक शब्द वापरतात ना तसा पात्रा हां कळलं की नाही त्यांना त्याला अळूवडी म्हणतात हे सुद्धा माहिती नाही कळलं की नाही

आणि काय बस काय नाही तेच सांगायचं होतं लग्नात तुझी ती बहीण भेटली होती म्हटलं सांगूया ती ती काय बहीण म्हणजे तुझ्या बहिणीसारखी दिसणारी मेघासारखी तिलाही मी बोललो तिकडे तुझी बहीण तुझ्या बहिणीसारखी म्हणजे तिच्यासारखी दिसणारी एक मु आमच्या बाजूला राहते म्हणून वगैरे तर म्हणलं आल्या आल्या तुला पहिलं सांगूया म्हणून कळलं की नाही बाकी काय आज काय केलं आहे जेवणामध्ये आज काही केलं आहे की नाही हां हां अच्छा अच्छा अच्छा चल मला दुसरा फोन येतो आहे हां मी ठेवतो आता हां बोलतो ओके चलो बाय हां चालेल